खो खो मला खो खो हा खेळ आवडते खो खो खेळ आवडल्यामध्ये खोखोमध्ये धावणे इकडून तिकडून असं नागमोड्यावानी धावणे छान नागमोड्यामध्ये धावल्यानंतर धाव धावल्यानंतर शरीराला थोडं वेगळं राहते शरीरा खेळ खेळ खेळल्यामुळे कसं थोडं वेगळं वाटते खेळ खेळणे म्हणजे खेळायला खो खो हा मला खूप खेळ आवडत होता म्हनून मी खो खो हा चॉईस केला खो खो मध्ये हा असं नागमोड्यावनी धावलेलं मला आवडत होतं खो खोमध्ये धावणे इकडून तिकडून पकडणे असं नागमोड्यावनी धावणे खोखोमध्ये हा टीन खो खो हा पोरींसाठी खेळ छान होता खेळणे